माझ्या घरी झाडं आहेत आणि ते जे झाडं आहे त्याला जर मी एक दिवस पाणी नाही दिलं ते सुकत नाही पण ते पूर्ण असं कोमजून ज झाल्यासारखं जाते आणि मी रोज त्यांना पाणी पण देते वेळेवर दोन दोन तीन टाईम तर देतेच एक नळ आल्यावरती एक सकाळी आणि एक संध्याकाळी झोपायच्या अगोदर आणि त्या झाडं जे आहे त्यांचं त्या म्हणजे ते जर खूप वाढले तर त्यांची कटिंग वगैरे सगळेच करते आणि जे झाडं माझ्या घरचे जे झाडं आहे ते कुंडीमध्ये लावले तर त्या त्यांना किती पाणी लागते आणि किती नाही ते कुंडीच्या वरती नाही गेलं पाहिजे थोडंच पाणी टाकते आणि झाडांचं रक्षण पण करते आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात फळं फुलं सगळं देतात तं आपण त्यांना प्रोटेक्ट केलंच पाहिजे म्हणजे सावली ते सगळं देतात आणि त्या झाडांमुळेच तर आपलं सगळं चालते ना जसं शेतामध्ये पण झाडंच आहे ते जे आपण हे लावतो म्हणजे रोप जे लावतो ते पण तर एक झाडंच आहे ना जसे ते लोक त्यांची काळजी घेते तशी आपण पण त्यांची काळजी घ्यायला हवी